हा बोला मी ठीक आहे तुम्ही कधी पोहोचला तिकडे येत येत आहे कधी पोहोचला तिकडे अच्छा कोण कामवाली बाई भेटली का अच्छा आणि मग कपडे कोण धुतं जेवण कोण बनवतं तुमचं आणि घर क किती लांब आहे ऑफिसपासून अच्छा मग जरा लक्ष ठेवा लाईट बिल वेळेवर भरा पाण्याचं बिल घराची स्वच्छता जरा हा हा ते मी भरते हा ते मी बघते ते आता खेळायला गेलं होतं खाली हो हो हो हो आणि जरा हा हा बघतो त्याला हा हा आणि पगार झाल्यावर हो हो हो आणि पगार झाल्यावर जरा बचत करायला शिका सुरू करा पण थोडीशी इन्वेस्टमेंट सुरू करा म्युच्युअल फंडमध्ये हा बरं भरले भरले गेलेत वेळेवर गेलेत ह या महिन्याचे तुम्ही मला पाठवा पैसे मग मी भरतो लाईट बिल हा हा हो एल आय सीचा हफ्तापण आता पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे तर त्याच्यासाठी दहा हजार रुपये लागतील हा पुढच्या हा दहा तारखेला हफ्ता असतो त्याचा पुढच्या महिन्याच्या

चालेल ठीक आहे ठेऊ का मग चला हा हो हो काळजी घ्या काळजी घ्या